रेखांकन हा विषय माझा आवडता मी त्याच्यात रमायचीच म्हणजे ड्रॉईंग म्हणजे मग त्याच्यामध्ये रांगोळी येऊ दे चित्र काढता या काढायला येत आहे कारण रांगोळी म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं रेखांकनच आहे आणि मग त्याच्यात वेगवेगळे रंग भरले जायचे त्याच्यात माझा वेळ खूप सुंदर जायचा म्हणजे भले ते एखादाचं माणसाचा चेहरा असू दे किंवा फूल फूल असू दे किंवा फ्रीहँड ड्रॉईंग असू दे ते मला आवडायचंंच त्याच्यामध्ये तुम्ही मी रमून जायचे मी समजामध्ये माझ्या मनामध्ये मनाच्यामध्ये काही वेगवेगळ्या विषय असायचे राग लोभ काय असेल दुःख असेल ते सगळं मी त्याच्यामध्ये विसरून जायचे म्हणून मला ड्रॉईंग आवडायचं माझी एक ती करमणूक होती आणि आवडही होती आणि आहे ही